मी लहानपणी पहिली चौथी हे आमच्या गावाकडं होतो आणि ते गाव आमचं कसं खेडेगाव आहे आणि तिथं छा शाळा पण आहे शाळा पण आहे तिथं मी पहिली चौथी केली आणि ते असं मोठी शाळा नाही आहे आणि तिथं असं ग्रंथालय छोटंसं होतं असं खूप मोठं नव्हतं आणि त्यात खूप पुस्तके होती आणि त्यातलं पुस्तकं म्हणजे आता लहानपणी म्हटल्यावर आपल्याला काय एवढं माहीत नसतं ना मग ते छान छान गोष्टीचं म्हणा आणि असं प्रेरणा देण्यासाठी श्यामची आई शिवरायांचे बालपण असे पुस्तकं तेव्हा होते आणि तेव्हा ते मी वाचून काढले आहेत मला कारण मला तेव्हा वाचनाची आत्ता पण आहे आणि तेव्हा पण वाचनाची खूप आवड होती त्यामध्ये श्यामची आई मी वाचलेलं आहे पूर्ण वाचलेलं पुस्तक आहे आणि नंतर शिवरायांचे बालपण पण वाचलेले पुस्तक आहे आणि आत्ता सध्या मी कॉलेजमध्ये आहे जिथे आता मी शहरात आलो आहे आणि इथं खूप मोठे कॉलेज आहे आणि इथं आमच्या कॉलेजमध्ये ग्रंथालय लायब्ररी म्हणतात त्याला ते खूप मोठं आहे वाचनालय का नाही हे लई खूप मोठं आहे आमच्या गावाकडे जेवढे छोटे होते म्हणजे जी ग्रंथालय आम्ही बघितले ना त्यापेक्षा किती तर पटीने मोठं हे इथं आहे आणि तिथे जेवढी पुस्तकं होती त्यापेक्षा खूप पुस्तकं इथे आहेत आणि खूप आपल्याला जे पाहिजेल ते पुस्तक इथे मिळते ते कारण ते आपण वाचलं पाहिजेल जे आपण आपण म्हणजे पाहिजेल कोणतं आपल्याला प्रेरणा देईल आणि असं मनोरंजनचे पण पुस्तकं असते तिथं अव्हेलेबल सगळी पुस्तकं असतात मिळतील इथं आपल्याला आपल्याला मनोरंजन पाहिजे असेल तर ते आपण बघू शकतो ते घेऊ शकतो ते वाचू शकतो आपल्याला आधीची महा काही का म्हणजे आपण जन्माच्या आधी खूप आधीपासून जे असते पुस्तक म्हणजे ज्या आधीपासून लिहिली पुस्तकं होतात ना त्याची पण कॉपी असते तिथं ते पण आपण वाचतो आणि ते पण वाचयला पाहिजेत आणि वा वाचनाने आपली स्मरणशक्ती वाढवते आणि वाचलं पाहिजेल आणि असे खूप भारी खूप खूप खूप चांगले पुस्तकं आहेत आणि ते आपण वाचली पाहिजेत